सर्वांना जय महाराष्ट्र मराठी भाषेचा इतिहास जर आपण थोडंसं खोलवर जर या विषयामध्ये जायचं म्हटलं तर आपण बघतो की आज महाराष्ट्रभरामध्ये पुणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक असं शहर आहे ते बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई शहर म्हणून आहे तर मराठी भाषेचे पहिले कवी श्री मुकुंदराज स्वामी या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातले होते त्यांनी मराठी भाषेतला पहिला ग्रंथ विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा मराठवाड्याच्या भूमीमध्ये मराठी भाषेची पाय त्या ठिकाणी रोवली गेली श्री मुकुंदराज स्वामींनी मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेवर काम केलं विवेक स सिंधू नाव ना नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथातून मराठी भाषेचा उगम असेल त्याचा इतिहास आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे व काळ कालांतरने त्याच शहराशी निगडीत असणारे दासोपंत स्वामी म्हणून त्यांनी देखील पासोडी नावाचा जो प्रकार आहे जो आपण जे विद्यार्थी इतिहासाचे आहेत त्यांना बऱ्यापैकी हा माहिती असू शकतो की पासोडी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला व एक मराठी भाषेचा एक नवीन उगम किंवा विकास त्या ठिकाणी आपल्याला आजही अंबाजोगाई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आनि छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते महाराष्ट्र एक संताच्या भूमी आपल्याला दिसून येते की या सर्वांनी त्याचबरोबर शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो या देखील महापुरुष असतील किंवा संत असतील तर छत्रपती शिवराय असेल ह्या सर्वांचा योगदान या मराठी भाषेला वाढवण्यासाठी राहिलेला आहे त्याचबरोबर मराठी भा भाषेतील थोर कवी कुसुमाग्रज हे देखील देशभरामध्ये त्यांनी खऱ्यात आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या वक्रत शैलीमधून त्यांनी एक मराठी भाषेला एक वेगळी ओळख एक भारत देशामध्ये मिळून दिली आणि आज बघतो की बा मराठी भाषेला भारत देशाच्या देशाला स्वातंत्र्य भेटल्यापासून पंच्याहत्तर वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून या ठिकाणी मिळालेला आहे तर एक महाराष्ट्र म्हणून नागरिक या ब महाराष्ट्राचा ना नागरिक असेल किंवा राहवासी म्हणून एक मराठी भाषेवर आपल्याला गर्व आहे आणि अभिमान आहे आणि अभिजात दर्जा भेटल्यापासून तर अतिशय एक महाराष्ट्राचं नागरिक म्हणून अतिशय आनंद होत आहे तर ज्या प्रबा पद्धतीने जो मला मा इतिहास माहिती होता तो या ठिकाणी मी मांडलेला आहे